प्रत्येकालाच नृत्य किंवा डान्स खूप आवडतो नु नु नृत्याचे खूप वेगवेगळे प्र प्रकार आहेत नृत्य आपल्याला आपले शरीर फिट ठेवण्यासाठी मदत करतं कारण नृत्य केल्याने आपले जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते व्यवस्थित होतं जो शरीरात आपला ब्लड फ्लो असतो तोही व्यवस्थित होतं दररोज नृ नृत्य केल्याने आपल्याला आपली एक एक्सरसाईज झाल्यासारखं होतं म्हणजे सकाळी जे आपण एक्सरसाईज करतो किंवा योगा करतो किंवा पळायला जातो त्याच्या ऐवजी जर आपण नृत्य केले तर आपले मनही रमते आणि आपल्याला आपल्या आपली शरीर निरोगीही राहते म्हणजेच आपला एक एक्सरसाईजही होतो जे आपलं नृत्य केल्याने जे आपली अंगातली एक्स्ट्रा चरबी असते किंवा जे वजन असतं ते कमी होतं आता जिममदेसुद्धा नृत्य चालू केलं आहे कारण की जर आपल्याला ती एक्स्ट्रा शरीरातील चरबी किंवा आपली जे आपण वेट म्हणतो ते कमी करायचं असेल तर आपण त्यासाठी नृत्य करतो नाचताना लोकांना आनंद वाटतो कारण की आपले मन नाचण्यामध्ये रमते किंवा काहींची हॉबी म्हणजे छंद असतो नाचणे हे छंद असतो त्यामुळे त्यांना खूप आनंद होतो नृत्य केल्याने आपण निरोगी राहतोच कारण की आपले एक एक्सरसाईज टाईप झाल्यासारखे होतं आपलं ब्लड फ सर्क्युलेशन फ्लो जो असतो तो व्यवस्थित होतो आपल्या शरीरामध्ये आपले वजनही व्यवस्थित राहते आपल्या शरीरातील जी एक्स्ट्रा चरबी आहे ती बाहेर पडते आणि ती बाहेर पडल्यामुळे आपल्याला एकदम हलकं हलकं वाटतं आणि आपल्याला नवीन काम करण्याची उर्जा मिळते नृत्य केल्याने आपल्याला एक कंटाळा आलेला असतो तो दूर होतो आणि एक नवीन एनर्जी मिळते आपल्याला काम करण्यासाठी यासाठी आपण नृत्य दररोज केले पाहिजे नृत्याने आपली तब्येतही चांगली राहते आणि आपला छंद म्हणून आपन जोपासु शकतो एकेकांना नृत्य हे करणं खूप आवडतं कारण की तो त्यांचा आनंद असतो आणि आनंद आपण दररोज आपली जी हॉबी फॉलो करणे म्हणजे आपलं मन आपोआप रमतं नृत्याने आपलं जसं आपण जिमला जाऊन आपली बॉडी फिट ठेवतो तसं आपण नृत्य करून आपली बॉडीसुद्धा आपण फिट फिट करू शकतो कारण की नृत्य खूप वेगवेगळे प्रकारचे आहेत त्यातला आपण दररोज जरी एखादा प्रकार केला तरी आपले शरीर फिट राहू शकते आपल्याला क जो कंटाळा आलेला असतो तो दूर होतो आणि आपल्याला एक नवीन एनर्जी मिळते काम करण्यासाठी